जसं की आमच्या भागामध्ये वाहतुकीच्या पद्धतीमध्ये आम्ही जेव्हा आमच्या से सेलू तहसीलमध्ये आणि केळझरला येण्याजाण्यासाठी जेव्हा एखाद्या वाहतुकीची वाट बघत असतो बसस्टॉपवर तेव्हा आम्हाला खूप वेळपर्यंत तिथे उभं राहावं लागते कारण भरपूर असे वाहन येतात वाहतूक येतात पण आम्हाला ज्या ठिकाणी जावं जायचं आहे त्या ठिकाणी ते वाहतूक थांबणारी नसून ते चालली जाते त्याच्यामुळे आम्हाला मग खूप दि उन्हामध्ये तिथे उभं राहावं लागते आणि खूप दिवसभराचा त्रास होतो आम्हाला डेली आमचं जाणं येणं असल्यामुळे आम्हाला वाहतुकीची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे पण ते आमच्याकडे खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रवासामध्ये खूप मोठ्या गोष्टींचा गर्दीमध्ये गर्दी असते आणि खूप मोठ्या गोष्टींचा सामना करावा लागतो